हो मला तुमच्या स्कूलमध्ये माझ्या मुलाची ॲडमिशन करायची आहे तर त्याबद्दल माहिती पाहिजे होती की फी वगैरे काय आहे कसं आहे बा म्हणून हो हो मध्यात वगैरे आहे का असं जे वर्षाला मध्या मध्यात वगैरे भरता येईल का असं बरं बरं तर मला के जी टू ला करायची होती ॲडमिशन

बरं तर सुरवातीला किती फी भरावा लागेल बरं आणखी पुस्तकं वगैरे शाळेमधूनच मिळणार का बरं कपडे स्कूल बसचे वगैरे पैसे त्यामध्येच येतात की वेगळे लागेल बरं हो का कलर कोणता आहे ड्रेसचा बरं बाकी मुलांसाठी वगै सेफटी आहे ना सर्व व्यवस्था वगैरे सर्व आहे ना शांती हो का काही ठीक आहे मग